आमच्या परिसरात जवळपास पंधरा ते सोळा खाजगी रुग्णालय आहेत आणि त्यामध्ये भरती होण्या्साठी किंवा उपचार करण्यासाठी बऱ्याचशे अडचणी पण यतात जसं की खाजगीमध्ये जर गेलं तर पैशाची प्रॉब्लेम आणि इतर काही हे अशा प्रॉब्लेम येत राहतात